मोठ्या चाहत्या वर्गाचा जर विचार केला तर सर्वात जास्त जे चाहते वर्ग आहेत ते क्रिकेटचे आहे आणि जसं आता क्रिकेटचा जो काही संघ आहे ज्याच्यामधे एम एस धोनी जे आता रिटायरमेंट झालं किंवा आय पी एल जे खेळतात सचिन तेंडुलकरसारखे त्यांनी त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात त्यांचे चाहते निर्माण झालेला आहे आणि त्याचबरोबर जर एक विचार केला तर आताची जी पिढी आहे जसं हार्दिक पांड्या झालं त्याच्यानंतर सूर्यकुमार यादव झाले हे ज्या पद्धतीने क्रिकेट खेळतात त्यामुळं काय होतं की त्यांचे खूप मोठे चाहतेवर्ग तयार झालेले आहेत आणि त्याचबरोबर कबड्डीपण आहे कबड्डीपण महाराष्ट्र लेवलवर आज जे काही खेळल्या जाते त्याच्यामुळे त्यांचेपण चाहतेवर्ग मोठ्या प्रमाणात झालेत त्यानंतर जे हॉकी आहे तर आता जसं धनराज पिल्ले होतं त्यांनी खूप हॉकी फेमस केली होती त्याप्रमाणे आता लोक हॉकीच्याकडेपण जास्त वळत आहेत आणि सोबतच जे काही आता फुटबॉल आहे त्याच्यामध्येपण थोडं मोठ्या प्रमाणात लोकं इंट्रेस्ट घेत आहेत कारण की आता रोनाल्डोबरोबर रच आपल्या भारताचापण एक व्यक्ती त्याच्या तुलनेत तेवढे इंटरनॅशनल गोल केले आहेत त्याच्यामुळे आता लोक त्यांच्याइकडेपण त्या दृष्टीने म्हणजे असं एक एक्साइटमेंट म्हणून बघत आहे